राज्यात व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहे आता हल्ली माझ्या निदर्शनात आलेली रिअल इस्टेट एजंट हीही संधी खूप चांगली आहे आजकाल आपल्याला शेती करणारे लोक जे आहेत ते कमी दिसून राहिलेत शेतीकडचा कल हा कमी होऊन राहिला आणि ज्या शेती किंवा भूमी उपजाऊ नाही आहेत त्या जमिनींचे कन्व्हर्शन आपण प्लॉटमध्ये किंवा मग प्लॉटमध्ये दिसून येते आणि ती जमीन मग विकण्याकरता वेगवेगळे जे एजंट आहे ते डीलरपासून खरेदी करून सेलर्सला विकण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि यामध्येही असंही होऊन राहिलं आहे ज्या ज्या ज्या लोकांजवळ जास्तीत जास्त भांडवल आहे ते लोक जास्तीत जास्त जमीन खरेदी करून ठेवतात आणि एक किंवा दोन किंवा दोन चार वर्षानंतर जेव्हा त्या जमिनीचे भाव जास्तीत जास्त वाढते तेव्हा ते लोक जी जमीन आहे ती विकतात आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ त्यांना होतो कधीकधी डबल आणि ट्रिपलचंही बेनिफिट त्यांना होत असतं